दुसऱ्या शहरातील शाळा किंवा हायस्कूलमध्ये विद्यार्थी कसे जातात तर इथे आपल्याकडे बसेस बसेस खूप असतात रिक्षा असतात मी तर इकडे इकडचा रहिवाशी असल्यामुळे मला फक्त बस लागते मग बाकीचं म म्हणायला गेलं तर नियमित बसेस कसे असतात मग त्यांचा जो महाराष्ट्राची जी बशेस असतात ज्यांना रा लालपरी बोलतात त्यांचा एक ठरं ठरवलेला टाईम असतो पण ते थोडा इथे तिथे होतो टाईमचा पण ते त्या टायमिंगनुसार येतात कारण

आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणं अवघड आहे का तर होय खूप अवघड आहे दर्जेदार त्याच्यावरती आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात आणि त्या त्यातून हे काही शिक्षक असे असतात की ते फक्त पैसे खायला आलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना यांना प्रॉपर शिक्षण असं भेटतच नाही मग किंवा जर आपण त्यांना डाउट विचारले किंवा काही आमची अडचणी विचारले तर त्यांना खूप राग येतो आणि कधी कधी तर आम्हाला एक्झाममध्ये नापासही करतात ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे काही कळतच नाही कारण की व ह्यांच ह्यांचं पॉलिटिकली वरच्या पोस्टपर्यंत ह्यांची ओळख असते काय काय अडचणी येतात हे खूप साऱ्या अडचणी येतात शाळा शिकताना आणि पैसाही खूप लागतो शाळा शिकताना कारण की जे प्रोजेक्ट्स असतात किंवा असाईनमेंट असतात त्यांना जे पेजेस लागतात हे विकतीत विकतच घ्यावं लागतात कोण आपल्याला फुकट देत नाही आणि शाळा शिकताना जे बाकीचे जो खर्च होतो म्हणजे इकडे जायचं साईट बघायला किंवा कुठं लांब जायचं असेल ॲज अ टूर मग खूप पैसा लागतो आपल्याला आणि जर एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्याला खूप कठीण जातं कारण की घरची परिस्थिती खूप बिकट असते आणि त्याच्यात तो जर घरी पैसा मागेल तर ते खूप वाईट वाटतं त्यालाही आणि त्यांच्या घरच्यांनाही वाईट वाटतं की माझा मुलगा एवढं शिकतो आहे आणि आम्ही त्याला पैसा देऊ शकत नाही हे काही जे प्रॉब्लेम आहेत किंवा अडचणी आहेत हे कसे दुरुस्त करावे हे मला अजून तरी माहिती नाही पण महा महाराष्ट्रात किंवा गव्हर्मेंटचे जे स्कीम्स आहेत पॉलिसीज आहेत त्याच्यात जे सब सबसिडी भेटते आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जर जर आपली पालक जर शेती करत असतील तर त्यांना सबसिडीही भेटते किंवा आम्हाला जे शिकत आहेत विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांना स्कॉलरशिपही भेटते त्या स्कॉलरशिपमधून जे पैसे येतात ते आम्ही पैसे कॉलेजमध्ये लावतो आणि शिकत असतो प्राथमिक शिक्षण मिळणे हे अवघड आहे कारण काही जागी चांगलं शिकवत नाही काही ज जागी चांगली बसायची जागा नाही किंवा शाळा एवढी नावाजलेली नसते कारण त्या शाळेत काही घडलेली जी गोष्ट असते ती खूप भ भयंकर असते जसं की काही शाळा तर मला वाटतं की आत्महत्याही होतात कारण की विद्यार्थ्यांना जमत नाही तेवढं शिक्षण घेणं किंवा त्यांच्या त्यांच्या पालकांना जमत नाही तेवढं पैसं भरणं म्हणून ते कंटाळून मेंटली स्ट्रेस त्यांना खूप वाढतो आणि ते आत्महत्या करतात हे सगळे जे कारणं आहेत ते खूप अत्यंत बिकट आहेत दर्जेदार प्राथमिक शिक्षण हे मिळणं खूप आत्य आजकाल खूप कठीण झालेलं आहे कारण

खालून पैसा देतात म्हणजे हे करप्शनवाले असतात आणि करप्शनमध्ये बघितलं गेलं तर जर हे पुढे गेले तर हे विद्यार्थ्यांना काय शिकवणार आणि विद्यार्थ्यांना जर चुकीचं शिकवलं तर ते पुढे शिकवणार किंवा पुढे हे बिल्डिंग जे बांधतात किंवा असे जे अडचणी होतात ॲक्सिडेंट होतात हे याच कारणामुळे होतात कारण की ते प्रॉपर शिकलेले नसतात आणि जर तो प्रॉपर शिकलेले नसतात तर नुकसान होतो आणि तो नुकसान खूप मोठं होतं की जसं की आता समजा मी कायतरी कन्स्ट्रक्शनचं शिकत आहे आणि जर माझा शिक्षक मला बरोबर शिकवत नसेल किंवा मी शिकत नसेन बरोबर आणि मी जर पुढे जाऊन एखादी बिल्डिंग बांधत असेल आणि जर बिल्डिंग बांधताना मी हलगर्जीपणा केला तर तो खूप मला महागात जाईल कारण की जर बिल्डिंग पडली तर मा खूप जीवांची हानी होईल आणि म माझ्यावर केसेस लागतील किंवा काही पुढे होईल ते खूप अत अत्यंत भयंकर होऊन जाते